हॅलो हां रेल्वे बुकिंग मला असं विचारायचं आहे की मी कोल्हापूर पुणे गाडीचं तिकीट बुक केलेलं होतं म्हणजे रात्रीच्या गाडीचं पण काही कारणाने मी ते बद मला बदलायची गरज पडली मला दिवसाची ट्रेन पाहिजे आहे तर त्या संदर्भातनं मी तुमच्याकडे पाठवलेले होते तशी हे बदल केलेले पाठवलेलं आहे पण मला अजून काही तुमच्याकडनं त्याची काही हे मिळालेली नाही माहिती किंवा मला असा काहीच मेसेज आलेला नाही आहे की हे बदल योग्य आहेत किंवा मला दुसऱ्या ट्रेनचं तिकीट मिळू शकतं आहे तर ह्याबद्दल मला माहिती कशी मिळू शकेल हां मी तसं बदल केलेलं आहे आणि हे सगळं कळवलेलं आहे तर मला लवकरात लवकर त्याबद्दल काहीतरी एक मेसेज आला तर बरं पडेल ओके